हां हॅलो हो हो मी चांगल्या प्रकारचे हेअरस्टायल करून देतो बॉबकट लेहर कट स्टेप कट सगळ्या प्रकारचे लेअ करून देते

हां हां हो हो करून देईन या या तुम्ही माझ्याकडं मी सगळंच करून देते मी घेईन दोन हजार रुपये ठीक आहे मग आपण पाहू मग का करायचं आहे ते कमी मग करून देईन मी हो तुम्ही या ना केव्हा येत आता हा ह हो ठीक आहे उद्या या हां